हो मी लहानपणी खूप पारंपरिक खेळ खेळलो आहे आणि ते दिवस अजूनही मला आठवतले की चेहरावर हसू येतं आमच्या गल्लीत आम्ही रोज संध्याकाळी लगोरी डोंबल्या पाणी साखळी आणि खो खो खेळायचो काही वेळा मैदानावर कबड्डीची मॅच व्हायची आणि सगळी मुलं जमत त्या खेळांमध्ये एक वेगळीच मजा होती ना मोबाईल ना टी व्ही फक्त मातीचा सुगंध आरडाओरडा आणि मस्ती काही वेळा छोटे छोटे वाद व्हायचे पण खेळ संपला की सगळं विसरून पून्हा मैत्री हे खेळ फक्त टाइमपास नव्हते तर त्यातून धावपळ सहकार्य आणि टीमवर्क शिकायला मिळतं आजही जेव्हा एखादा मुलगा खो खो खेळताना दिसतो तेव्हा माझं बालपण आठवतं